मी या ठिकाणी माझ्या मूळ मातृभाषा मराठी ऐवजी इंग्रजीमध्ये एक पुस्तक वाचलेलं आहे जे माझ्या आवडी संदर्भात होते मला ट्रेडिंग करण्या्ची आवड आहे त्यासाठी मी एक पुस्तक वाचलं होतं ट्रेडिंगबद्दल ट्रेडिंग इन द झोन म्हणून त्या ठिकाणी त्यावेळेस मराठी आवृत्ती त्याची अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे मी ते इंग्लिश पुस्तक वाचलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं ते त्याचे ऑथर लेखक हे अमेरिकेच्या असल्यामुळे त्याचं इंग्रजी थोडंसं कळण्यामध्ये थोडंसं अवघड जात होतं परंतु ते मी पूर्ण केलं त्याचा चांगला अनुभव आला मला अ त्याचा चांगला उपयोग पण होत आहे आ आणि मातृभाषेतील पुस्तक म्हणायच तर छावा हे पुस्तक किंवा छावा ही कादंबरी मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो जे जगातील प्रत्येकाने वाचायला हवी एक चांगल्या प्रकारचं कॅरेक्टर माणसाचं कसं असावं आणि आपले फायटिंग स्पिरिट कशी असावी हे त्याबद्दल सगळ्या जगाला ते माहिती देऊ शकेल अशा प्रकारचं ते कादंबरी आहे